स्वयंपाक करताना गॅस मी नीट पेटवलेलं आहे ना त्याच्यानंतर गॅसपासून मी लांब आहे ना फोडणी घालताना ती फोडणी माझ्या अंगावर उडत तर नाही ना किंवा आजूबाजूला लहान मुले तर नाहीत ना माझ्या बाजूला की जेणेकरून गॅसची किंवा कढईतली फोडणी त्यांच्या अंगावर उडेल ही खबरदारी मी घेते